मी भौतिक पुस्तके वाचण्यास प्राधान्य देते कारण मला वाचनाची खूप आवड असल्यामुळे मी सतत वाचन करत असते आणि भौतिक पुस्तके आमच्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात परंतु मी ऑडिओ बुकदेखील ऐकले आहेत प्रतिलिपीसारख्या ॲपवर मी वाचन करते